मी एक फार्मसिस्ट आहे आणि मी फार्मसिस्ट म्हणून मेडिकलमध्ये जॉब करते मी माझ्या गावावरून जायसाठी असं काही खास व्हेइकल वगैरे असं काही आहे नाही म्हणून माझे वडीलच मला बाईकने सोडून देतात केडझरपर्यंत केडझरवरून मी ऑटो किंवा बस किंवा ट्रॅव्हल्स जेही भेटलं वेळेनुसार त्या त्याने जाते मी मेडिकलमध्ये पोचण्यासाठी मला कमीत कमी अर्धा घंटा लागतो आणि सायंकाळी मला होते सहा वाजता सुट्टी सहा वाजता मी तिथून बस ऑटो जे काही मिळते त्याने येऊन जातो सरळ केळझरला केळझरमध्ये आल्यावर माझे वडील मला घ्यायला येते आणि तिथून मी डायरेक माझ्या घरी येतो तिथून यायला मला दहाएक मिनिट लागतात